पोल्ट्रीफाॅर्म हा शेतकऱ्यांचा एक व्यवसाय आहे व शेतकरी व्यवसाय म्हणून मानला जातो आणि त्याच्यात कसं असतंय की जनरली हे शेतातच बांधलं जातं आणि तिथे जवळ मोठ्ठी जागा पाहिजे ज्याच्यात तुमचे प्राणी व्यवस्थित राहू शकतात आणि त्यांच्या सुरक्षेचं पूर्ण नियोजन पाहिजे त्यांचं जेवण पाणी वगैरे व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्तच एक व्यक्ती असंल जसं असायचं द्वी आपण म्हणतो की आपण बाहेर गेलो जो व्यक्ती पोल्ट्रीफॉम पाहतोय तो बाहेर गेला तर मग एक व्यक्ती असला पाहिजे तो तो कोणीही असू शकतो हेल्पर असू शकतो सोबत राहणारा व्यक्ती असू शकतो कुणी नातेवाईक असू शकतो जो त्या प्राण्यांची काळजी घेईल त्यावेळेस आणि वाईट प्रसंग मला असा आठवतो की जेम्हा बर्ड फ्लू झाला होता तेम्हा तर पो सगळेच पोल्ट्रीफाॅमला फारच त्रास झाला आणि खूपच कोंबड्या मेल्या त्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं होतं त्यावेळेस असा वाईट प्रसंग पुन्हा न येवो